पेपर आर् आर्थिक बातम्या पेपरमध्ये बऱ्याच प्रकारे अर्थवाद आर्थिक घडामोडी अशाप्रकारे वेगळ्या कॉलममध्ये बऱ्याच बातम्या येत असतात त्याचबरोबर त्या बातम्यामार्फत आपला बा मार्केटमध्ये काय पोजिशन मार्केटमध्ये काय झालं आहे शेअर मार्केटबद्दल काय पोजिशन चालू आहे सोन्यामध्ये चढ उतार काय कशाचं इन्वेस्टमेंट करायला पाहिजे अशा प्रकारे बातम्या मिळतात त्यात टी वीचे न्यू टी व्हीमध्ये जे बिजनेस त्यानंतर जे जे बिजनेस बरेचदा मी आपण जे बिजनेसवर पाहतो तर ते आपण सगळ डानीचा प्रश्न बरेचदा माहिती होता त्यामध्ये त्यानंतर शी एन न्यूज त्याच्या मीसुद्धा आर्थिकदृष्ट्या माहीत होते आणि शेअ मार्केटच्या संदर्भात बरेच आजकाल चॅनलवर बऱ्याच चॅनलवर बऱ्याच माहिती बरेच तज्ञ लोकाचे विचार चालू आहेत विचार मांडतात कसे कसे कसा ॲडजेस्टमेंट करायला पाहिजे ह्या गोष्टी सांगत जातात त्यामुळे ते हे बरेच गोष्टी चांगल्या त्याच्यामार्फत मेळादावे मिळतात आणि त्याप्रमाणं आपण माणूस इन्वेहेस्टमेंटं आहे कशी करायची पुढे भविष्यात काय करायचं त्याबद्दल फायदा असो फायदा होतो त्याच्यामध्ये आणि त्यापद्धती बरे लोकांना फायदा घेतात त्याच्या करतात ते त्यामुळं त्यामुळे काही चॅनलला आर्थिकदृष्ट्या न्यूजमध्ये सांगतात त्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडीसुद्धा आंतरराष्ट्रीयसुद्धा एकोनॉमिकली काय चालले देशात परिस्थिती काय चालली ह्या गोष्टी त्याच्यामार्फत माहिती होतात आणि ते एक दृष्टिक होतून चांगलं आहे अर्थज्ञान लोकला घरबसल्या होतात ही ख चांगली बाब आहे